भारतातील लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे झालंच तर फुटबॉल आहे झालंच तर कुस्ती आहे आणि झालंच तर बॅडमिंटन आहे आणि परत नेमबाजी आहे आणि याच्यामध्ये आवडणारे खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर धोनी विराट कोहली हे खेळाडू आहेत आणि याच्यामध्ये पी वी सिंधू आहे आणि परत म्हणलं तर निरज आहे परत म्हणलं तर सानिया मिर्झा आहे असे काही खेळाडू आहेत